या ऑडिओचा त्या ऑडिओचा तीनशे वॅटमध्ये स्पिकर आणला होता दोन ते सव्वा दोन वर्षापर्यंत तो चांगला वाजला त्यानंतर त्यात बिघाड आला बिघाड आला म्हणजे पेपरचे वायर तुटणे कॉइल उडणे त्यानंतर त्यात खराबी आली त्याची कॉलिटी राहिली नाही